तर माझा बजेट दहापर्यंत आहे तेवढ्यात चांगला मोबाईल आहे का कोणता माझ्या छोट्या भावासाठी घ्यायचा आहे

दहापर्यंत नाही मिळेल का बरं मग आम्हाला फिक्स आहे चालेल

मी उद्या येईन आणि तुम्हाला कॅश चालते की फोन पे करायचा बरं मग मी तुम्हाला क कॅशच देईन

आणखी जर मला घ्यायचे असेल तर मी कधी येऊ मला जर कधी घ्यायचे असेल तर मी फोन पे पण करू शकतो ना हा तर मग आता माझ्या छोट्या भावासाठी घ्यायचा आहे तर येईन मग मी उद्याला येईन तुमच्या शॉपचा टाईम काय आहे